शिक्षण हे मनुष्याला आत्मनिर्भर बनवत असते खरं म्हटलं तर आमच्या पिढीमध्ये आमचे आजी आजोबा आईवडील यांनी गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा शिक्षणासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेले आहेत त्या काळात अगदी जे काही सामान्य वर्ग होता त्यांना शिक्षणाच्या फारशा अशा संधी उपलब्ध नव्हत्या तरीसुद्धा त्यांनी काही गोष्टींचा अडचणींचा सामना करून आणि काही गोष्टी अशा आयुष्यामध्ये सहनशीलता ठेवून चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण केलं आणि त्या शिक्षणाचं जे काही बाळकडू आहे त्यांनी लहानपणीच आम्हाला पाजलं तसेच स्वतः कष्ट करून आमच्यासाठी कुटुंबातील लहान भावंडांसाठी चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या अडचणी आल्या होत्या परंतु मेहनतीनी आणि कल्पकतेने त्या अडचणींवर मात करून शिक्षण पद्धतीत आणि शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा केली आणि एक उत्कृष्ट शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहता येईल इथपर्यंत झेप घेतली